माझ्या घरामध्ये माझ्या मुलीला खूप शौक आहे फुलांचे झाडं लावायचे आणि तुळशीचे झाडं लावायचे झाडांचे नावं वगेरे मला बहुतेक येत नाही म्हणा पण आहे ते का म्हण त्याला मोगरा वगैरे आहे शेवंती आहे का म्हणजे त्याला ते विद्याची झाडं आहे असे खूप सारे झाड झाडं लावले माझ्या मुलीला बहोत शौक आहे वालाचे झाडं लावले आम्ही वालाचे शेंग लागले आहे मेथी टाकली वांगे लावले मिरची लावले आणि फुलझाडं पण आहेत पुष्कळ आहे माझ्या मुलीला बहोत शौक आहे लावाचा असं काहीच नाही आहे त ते कुंड्याम मला नावं येत नाही पण त्या कुंड्यामध्ये भरपूर नाव याचं लावलेले आहे झाडं वगैरे फुलांचे फळांचे नाही आहे जास्त पण फुलांचे आहे माझ्या मुलीला बहोत शौक आहे